राज्यात मालमत्ता खरेदी करणे आणि हे विकणे हे सर्वात जास्त चालणारी प्रा हे आहे गोष्ट आहे आणि मात्र ती कायदेशीरच असते प्र प्रत्येक रा राज्यातील मालमत्ता ही कायदेशीरच केली गेली जाते राज्यातील मालमत्ता ही खरेदी आणि विक्री ही कायदेशीर कायद्याच्या हिशोबानी आणि कायद्याला एका कायद्याच्या ह्याच्यात म्हणजे कायद्याला समजून घेणारी गोष्ट असते राज्यातील मालमत्ता खरेदी करणं आणि विक्री करणं ही एक वेगळी त्याच्यामध्ये ओ ओळख घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये येणारे खूप प्रकारचे असे वेगवेगळे हे आहेत व बाद आहेत विवाद आहेत कारण की कधी कधी तर मालमत्ता ही खरेदी केल्यानंतर समोरच्याला समजते की ती कोणाच्या तरी वेगळ्याच्या नावावरती आहे किंवा ती त्याच्यावरती जेव्हा आपण स्वतःची प्रॉपर्टी डेव्हलप केल्याच्या नंतर सुद्धा काही जणांना समजते आणि त्या तोपर्यंतची जी वेळ असते ती निघून गेलेली असते आणि ही गोष्ट सर्व कायदेशीर झालेली असून सुद्धा त्यामाप त्यामध्ये थोडेफार काही असे वेगवेगळ्या प्रकारचे फूट गेली जाते आणि ही एक एकच अशी गोष्ट नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जी मालमत्त्याला मालमत्तेच्या खरेदी आणि विक्रीच्या वेळेला समोरच्यानी जाणून घ्याव्या आणि त्या हिशोबाने मालमत्ता खरेदी आणि विक्री करावी